साडी शॉपमधून बोलत आहेत का सर मला साडी पाहिजे होते आपल्याकडं कोणत्या कोणत्या साड्या उपलब्ध आहेत तर मला हे पैठणी आणखी बनारसी साडी पाहिजे होती

तर त्यामध्ये प्रायजेस वगैरे काय काय असणार किती म्हटलं हे पुष्कळ जास्त नाही झालं मला बल्कमध्ये घ्यायचं होतं मॅक्सिमम मला पंचवीस बनारसी पा पाहिजे होते आणखी तरी पण खूप खूप जास्तच झाले ना ते वीस परसेंट पण तुम्ही ॲट लीस्ट थर्टी या फोर्टी परसेंट तर कमी करू शकता आणखी त्यामध्ये व्हरायटी आणखी कलर्स पण मला डिफरंट मिळणार ना तरी पण किती किती कलर्स असतील आपल्याजवळ कोणते कोणते आणखी मग ही पैठणीचं सांगत आहात की बनारसीचे आणखी पैठणी जास्त प्रमाणात मला तर व्हाइट आणखी रेडमध्ये पाहिजे होते तर त्यामध्ये दोघांची प्राइस सेम आहेत का किती डि डिस्काउंट मिळेल

कोणती म्हटलं पैठणी या बनारसी त्यात कमी काही नाही का मला बल्कमध्येच पाहिजे होते ना आपलं शॉप किती वाजतापासनं चालू होते तर ठीक आहे ना मग मी दुपारला येते आणि तुमच्या शॉपमध्ये विजिट करते ओके सर थँक यू